आजकाल संस्कृतीमध्ये स्त्रियांच्या ऋतूकडं कालाकडे कशा पद्धतीने बघतात हे खूप महत्त्वाचे झाले आहे ऋतू बदलले की स्त्रिया बदलतात ज्याचाप्रमाणे पावसाळा आला की सगळे पावसाचे कामं करून घेतात आणि उन्हाळा आले की उन्हाळी कामीे करतात त्याच्यामध्ये उन्हाळी पापडे घालणं वाळण घालणं खूप महत्त्वाचे कामं करतात स्त्रिया हा एक नियम ऋतूप्रमाणेच बदलत बदलत चाललेला आहे त्याच्यामध्ये स्त्रियांना आहे उन्हाळ्यामध्ये आपल्याला पावळे पावसाळ्यात जसे क हे छत्री वगैरे सगळे लागतात तसे उन्हाळ्यामध्ये उन्हाळी कामे करतात त्यामध्ये बायका हा खूप महत्त्वाचा घटक आहे त्यामध्ये लोणचे घालणे पापड तयार करणे वाळवन घालणे शेवाया तयार करणे कैऱ्यांचे काप करणे वर्षानुवर्षाचे पापडं तयार करणे हे स्त्रियांमध्ये खूप महत्त्वाचे चालत आलेलं आहे त्यामध्ये ऋतूप्रमाणे हा स्त्रिया बदलत असतात आणि हे खूप महत्त्वाचे आहे त्या आरोग्यासाठीही खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे त्यांना सांस्कृतिक स्त्रियांच्या ऋतू काळाकडे पद्धतीनी पाहिले जाते हे असे म्हनतात खूप महत्त्वाचं आहे हे आरोग्याशी खूप महत्त्वाचं आहे ही तुमच्या संस्कृतीमध्ये ऋतू तर अशा पणे पद्धतीने पाहिले जाते ऋतूकालातील स्त्रियांकरिता हा नियम खूप महत्त्वाचा आहे त्यामध्ये आपल्याला स्वच्छताही बां मानली जाते त्यामध्येे ग घ घरामध्ये साठवण राहिलेले ते खूप महत्त्वाचे जाळे वगरे आहे ते स्वच्छताही स्त्रियांची एक मोठी देणगी आहे त्यामदे तुम्हाला ते वर्षां म्हणजे ऋतूप्रमाणे ते चेंज करत असतात ह्या इकडे स्त्रिया आहे खूप महत्त्वाच्या असतात त्यामुळे ते खूप महत्त्वाचं आहे ऋतूप्रमाणे संस्कृतीत स्त्रियाकडे कशा पद्धतीनी पाहिले जाते हे सगळ्यांना दाखवून द्यायचं आहे ही जागृती आहे त्यामध्ये त्यांना आरोग्याशी संबंधित खूप महत्त्वाचं बोलायचं असतं ते काळानुसार बदलत असतात हे आपल्या संस्कृतीमध्येे स्त्रियांकडे ऋतूकालाप्रमाणेच दाखवलेल्या जाते त्यामुळे हे आपण स्वच्छता आणि आरोग्य या स पुरेशी आपण संबंधित आहे असं म्हणायला काही हरकत नाही त्यामुळे आपल्याला आरोग्यामध्ये चेंजेस करायला बघ भेटले जातात